भारतीय राजकारणा बद्दल किंवा लोकशाहीबद्दल जर बोलायचं झालं तर भारतीय राजकारण म्हणजे लोकशाहीमध्ये फक्त राजकारण आहे राहिलेलं आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आहे लोकशाही म्हणजे लोकशाहीचा अर्थच आहे लोकांनी लोकासाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोक आपलं आपलं विचार स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याची परवानगी आहे प्रत्येकाला आपापल्या व आपल्या आपल्या मताने आपण काम करणं किंवा आपलं जीवन आपल्या इच्छेनुसार जगण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे परंतु या लोकशाहीमध्ये काही राजकीय नेते राजकीय नेते म्हणण्यापेक्षा काही समाजकंटक लोक आहेत ते समाजाला एवढं लोकशाहीचं स्वातंत्र्य घेऊ देऊ घेऊ देत नाहीत किंवा काही अडथळे निर्माण करतात जसं की खून मारामाऱ्या किंवा आणखी काही महिलावर अत्याच्यार होणे असे प्रकार घडतात आणि समाजामध्ये असं घडतं की लोकशाहीमध्ये जसं नेते राजकारणातील राजकीय नेते काय करतात काही वचने देतात हां काही अटी मंजूर करू हे असं काही बोलतात परंतु तसं जसं बोलले तसं केलं जात नाही त्यांचं त्यांचं वचन पाळलं जात नाही जसं की दारातील खड्डे नळाचं पाणी आपल्या प्रत्येक ठिकणचे रस्ते तर असे झालेले आहेत की वाहन चालवणं एक्झॅक्ट पायी चालणंसुद्धा मुश्किल आहे पायीसुद्धा आपण नीट चालू शकत नाही सगळे खड्डे लहान मुलाला खेळण्यासाठी जागा उपयुक्त करून देणं हे लोकशाहीमध्ये आता सध्या चाललेलं आहे